बुलढाणा जिल्ह्यात लोकप्रिय असलेला पारंपरिक पदार्थ म्हणजे शेगावची कचोरी आणि त्यासोबतच लोकांना आवडणारी कळण्याची भाकर आणि मिरचीची भाजी कळण्याची भाकर ही चुलीवर बनवलेलीच असते आणि चुलीवर बनवलेल्या कळण्याच्या भाकरीची चव ही खूपच मजेदार असते कळण्याची भाकर म्हणजे हे ज्वारीच्या पिठरापासून बनवलेले मिश्रण असते त्यामध्ये लोकांना उडीद डाळ मिक्स करून ह्या ज्वारीच्या पिठाची भाकर थापली जाते आणि त्यासोबतच भाकरीच्या पदार्थासोबत ह्या मिरचीच्या भाजीचा आस्वाद घेतला जातो मिरचीच्या भाजीकरता आपण डाळ तूरडाळ सोबत आंबटचुका भाजी मिरची शेंगदाणे आणि टमॅटो आणि सोबतच त्यासाठी लागणार आहे आपल्याला वांगे त ह्या सर्व मिश्रणांना कुकरमध्ये शिजवून त्यांना फोडणी घालून या पदार्थांचे मिश्रण करून एक विशिष्ट प्रकारचा पदार्थ बनविला जातो ज्या त्या ज्यामुळे या घटकाला एक वि विशिष्ट प्रकारचा एक आस्वाद मिळतो व या पदार्थाला खू लोक खूप आवडीने खातात पसंद करतात हा पदार्थ तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक घरोघरी लोकांनी बनवलेला असतो त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा या पदार्थाचे आस्वाद घेता येतात